आम्ही आमचे सादरीकरण अद अधिक सुंदर होण्यासाठी आम्ही करण्यासाठी त्यासाठी आम्ही सकाळी उठून योगा करते परत वॉकिंग करते सकाळी उठून व्यायाम करते किंवा आम्ही झुम्बा डान्स क्लासेस जॉईन करते की आपली बॉडी शेप रहावे किंवा आपली बॉडी लेवलमध्ये रहावी तसेच आम्ही बाहेर जाताना योगाचे प्रक योगा योगासन करते किंंवा गार्डनमध्ये फिरायला जाते सकाळी सकाळी उठून गवतावरून आम्ही चालत जाते त्यामुळे आम्हाला दवबिंदू जाणवतात परत अजून शारीरिक पण मा हालचाल चांगली राहते आणि भावमुद्रेचा उपयोग म्हणजे जशी कधी आम्ही कधी कधी गुलाबी शेड म्हणजे नाही का कधी गुलाबी तर कधी कमळासारखे असे फेस असतात फेस दिसतात आणि सुंदर दिसण्यासाठी आम्ही ॲलवेला जे ॲलवेरा जेलचा यूज करू शक यूज करतात आणि अजून परत गुलाब जल झालं मुलतानी मिट्टी झालं चंदन झालं या प्रकारचा आम्ही यूज करतो तसेच त्याचप्रमाणे आम्ही तसेच त्याचप्रमाणे ॲलवेरा जेल पण झालं आहे आणि साबणच्या ऐवजी आम्ही दूध केसर आणि बेसन आणि चंदन किंवा हळद याचा आम्ही यूज करते तर यामुळे आमचा जो फेयरनेस आहे तो अधिक सुंदर दिसतो